हॅलो हां काही नाही आपलं आता ते राजस्थान टूरबद्दल थोडं बोलायचं होतं हा ती आता ते औषधं वगैरे जे महत्वाचे आहेत ती कोणत्या म्हणजे स्वरूपात घ्यायची ती डब्यात थोडी थोडी घ्यायची की सगळंच घेऊन जायचं एका ह्याच्यामध्ये आणि दुसरी

हं बरं बरंआणि दुस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग आता मला तं जे काय लागणार आहे ग्लुटेन फ्री असं ते आपलं घरातून काही घेऊन जायचं आहे काय काय घेऊन जायचं आहे वगैरे असं काय तुझ्या डोक्यात आहे

ओके म्हणजे आता बोल बोल

ते कपडे वगैरे पण एखादी बॅग गेली गेली तर तुम्ही

ओके ओके ओके हां हां हां बरं मग आता पण केव्हा निघायचं आहे कोल्हापुरातून म्हणजे तारीख

मुंबईला फ्लाईट हां ओके बरं बरं साॅरी बरं बरं बरं मग बरं मग कुठली कुणाला सांगितलं आहे की काय सांगायचं अजून

बरं बरं बरं आणि तिथं मग ते गाईड म्हणजे त्या टूर मॅनेजर वगैरे कोण येणार आहेत का फ्लाईट घ्यायच्यावरती एअरपोर्टवरती

आणि फोन नंबर त्यांचा काय फोन नंबर देणार बरं बरं बरं बरं म्हणजे तो इमेलवरती येईल का फोन येईल त्यांचं काय होणार आहे काय

ओके ओके ओके म्हणजे आपण मुंबईहून फ्लाईटनं सव्वा सात वाजता निघालो तर ती कुठल्या शहरात जाणार आहे बरं बरं जैसलमेर बरं बरं ओके ओके ओके ठीक आहे ओके ओके ओके हां ओके ठीक आहे ठीक आहे ओके